चित्रकार चित्रकला करताना क्रिएटिव्ह ब्लॉक येण्याचे प्रकार अनेक वेळेला घडतात आणि त्यावर तुम्ही खरं म्हणजे चित्रकला हे शास्त्रशुद्ध शिकण्याचंच माध्यम आहे आणि तुम्ही जितके प्रदर्शनं बघाल आणि जितके व्हिडिओज आणि जितकं तुम्ही इनपुट घेऊ शकता ते खरंतर घ्यायला पाहिजे त्याच्यामुळे क्रिएटिव्ह ब्लॉक कमी होऊ शकतात असं मला वाटतं आणि तुम्ही फक्त तुमचं तुमचंच बघत राहिला तर क्रिएटिव्ह ब्लॉक येण्याचा प्रकार वाढतो म्हणजे तुम्ही तोच तो प्रकार तोचतोपणा यायल लागतो तुमच्या कामात किंवा तुम्हाला एक जे काही तुम्ही काम करत आहे ते खूप चांगलं आहे किंवा परिपूर्ण आहे असं वाटायला लागतं आणि तो ॲक्च्युली ब्लॉक असतो तर असं काही झालं तर खरं म्हणजे तुम्ही बाहेर पडायला पाहिजे इतर चित्रकारा चित्रकारांबरोबर चर्चा व्हायला पाहिजे तुमचे जे कोणी सिनियर्स असतील जे कोणी गुरु असतील त्यांच्याबरोबर गप्प्पागोष्टी या व्हायलाच पाहिजेत आणि त्या जितक्या जास्त होतील तितके क्रिएटिव्ह ब्लॉक्स कमी व्हायचा कमी होण्यासाठी मदत होते आणि असा ब्लॉक जर का आला तर नक्कीच तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी चित्रकाराशी किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींशी बोलू शकता जेणेकरून तुम्ही त्याच त्या चौकटीत राहण्यापासून वाचू शकता